काका मला तुमच्या गाडी चालवण्याच्या एक्सपिरियंसबद्दल मला थोडीफार माहिती पाहिजे होती तर काका तुम्ही किती वर्षापासून गाडी वगैरे चालवत आहात आणि तुम्ही या आधी पण कुठे गाडी वगैरे चालवलेली आहे का किंवा दुसरीकडे काम वगैरे करत होतेस का आणि तुमच्याकडून आत्तापर्यंत गाडीचा वगैरे एक्सिडेंट झालेला वगैरे आहे का आणि तुमच्याकडे गाडीचे लायसेंस वगैरे आहे का आणि काका मी माझ्या एका मित्राला विचारलं होतं चाणक्य ट्रॅवल्सबद्दल तर मी विचारलं होतं की ते सुविधा वगैरे कसे देतात आणि त्यांचे जे बसेस वगैरे आहेत ते टाइम टू टाइम येतात का त्यानंतर ते क्लीन वगैरे असतात का आणि त्यांच्याकडे वायफाय वगैरे सुविधा आहे का ए सी नॉन ए सी वगैरे आहे का तर त्याने मला सांगितले होते की त्यांचे बस सुविधा वगैरे खूप छान आहे त्यानंतर ते टाइम टू टाइम येतात त्यानंतर बस वगैरे पूर्णपणे स्वच्छ वगैरे असते त्यानंतर ड्रायवर पण एक्सपिरियंस आहे त्या ड्रायवरला त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही आहे